हॅलो ड्रायव्हर काका मी ओलावरून ऑटो बुक केला आहे मला कोथरूडवरून पाषाणला जायचे आहे तरी तुम्ही माझे कॅ ऑटो लगेस बुक करा आणि कन्फमेशन द्या जर तुम्ही अवलेबल असणार तरच कन्फमेशन द्या जर तुम्ही अवलेबल नसणार आणि जर माझा ऑटो तुम्ही बुक केला आणि मला जास्त वेळेसाठी इथे प्रतीक्षा करावी लागली तर मला तिथे पोहचायला वेळ होईल आणि तिथे माझी प्रेग्नंट मैत्रीण माझा वेट करत आहे मला तिथे पोहोचून मला तिला हॉस्पिटलला घेऊन जायचे आहे जर तुम्ही त्वरित इथे येऊ शकत असणार तर बुक करा नाहीतर मी दुसरा ऑटो बघते आणि एक नोट ठे सांगायची आहे जर ऑटोमध्ये तुम्ही सॅनिटेशन केलं असेल तुम्हाला स्वत ला दोन्ही वॅक्सिनचे डोस घेतलेले असणार तरच ऑटो बुक करा नाहीतर मी दुसरीकडे जायला किंवा दुसरा ऑटो बुक करायला तयार आहे आणि किती वेळात आपण तिथे पोचणार याचा पण मला अंदाज द्या कारण पुण्याचं ट्रॅफिक बघता आपल्याला कमीत कमी वेळात शॉटकट वेनी कसे पोहोचता येईल ते ठरवावे लागेल आणि हे सगळं जर शक्य असेल तर तुम्ही ऑटो कन्फर्म करा थँक्यू